प्रत्येक झाडाला वेगवेगळ्या प्रमाणात पाणी लागते जसे की मोगरा हे झाड आहे त्याला खूप पाणी लागते रोज त्या झाडांना पाणी घालावे लागते त्याचप्रकारे दुसऱ्या हे दुसरे झाड आहे जास्वंदाचे झाड जास्वंदाचे झाड असेल किंवा स्वास्तिकचे झाड असेल या झाडांना मोगरा किंवा इतर फुलांच्या झाडांच्या मानाने कमी पाणी लागते आणि काही झाडे असे असतात की ज्यांना तुम्ही ज काही जास्त पाणीही नाही दिले तरीही ते झाडे वाढत राहतात त्यांना त्यांच्या वाढीमध्ये काहीही अडचण येत नाही